आजची कुट कुटुंब पद्धती खूप वेगळी झाली आहे लहान मुलांना कष्ट करून आईवडील खेड्यातले म्हणा शहरातले म्हणा राबून मुलांना मोठं करतात ती मु मुलं पुणे मुंबई परगावी अमेरिका इतर देशात ती स्थायिक होतात आणि इथं मुलांना मुलं आईवडिलांना पैसे पाठवून देतात त्यामुळं ते वृद्ध आईवडिलांचे मानसिक स्थिती एवढी खालावून जाते की ते जास्त अंथरुणालाच खिळून राहतात आणि त्यांना मग कोणीतरी एक माणूस व लेडीज कोणीतरी लावायचं कामाला आणि त्यांच्याकडनं ते सगळं करून घेतात किंवा एक एक कुटुंब असे पण आहेत की आपल्या सासऱ्यांचे वृद्ध म लोकांचे काळजी खूप घेतात जे स्थायिक आहेत ते दवाखाना म्हणा हे म्हणा आणि एक एकत्र कुटुंब पद्धती जी आधी होती ती आता खूप खालावत चाललेली आहे ती आता सध्या नाही आहे अशी ही आपली कुटुंब पद्धती खरं तर टिकून राहायला पाहिजे आईवडलांची काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही घेतलात आईवडलांची काळजी तर ती तुमची पुढची पिढी ही अशीच टिकून राहील आणि हे राहणं खूप जरुरीचं आहे आणि ही स काळजी प्रत्येकानं घेतलेली पाहिजे मग तिथे वृद्धाश्रम उभं राहणार नाहीत आणि जी आई वडिलांची जी सासू सासऱ्यांची जी माया असते ती माया ती तुम्हाला कुठंच बाहेरून विकत मिळणार नाही आहे तर ती मिळवण्या मिळवण्यासाठी लोक आज पैसा खर्च करतात मुलांना स्वतःच्या मुलांना सांभाळण्यासाठी सासू सासरेही नको आहेत पण एक बाई ठेवतात कामण्या काम करण्यासाठी आणि करून घेतात पण सासू सासरे म्हणा आई वडील म्हणा त्यांना नको आहे का तर त्यांना एकत्र एकटं राहायचं असतं नवरा बायकोंना तर ही जी पद्धत आहे ही चुकीची आहे आज तुम्ही जे केला तुम्हाला पुढं तेच मिळणार आहे आपली संस्कृती ही भारताची संस्कृती ही कुठेच तुम्हाला कुठल्याच देशात मिळणार नाही